अगं हां तुला नवीन नोकरी लागली ना मग तू पुढे काय करायचं ठरवलं आहेस पुढे तेच कंटिन्यू करणार आहेस ना मग त्याच्यासाठी काय काय तू प्लॅन केला आहेस का म्हणजे जसं की आरोग्यविमा वगैरे काढला आहेस का किंवा इन्श्युरन्स वगैरे किंवा तू स्टॉक्स वगैरेमध्ये वगैरे गुंतवतेस का हां मग तुला माहिती आहे का अच्छा आरोग्यविमा तुला पण त्याच्यामध्ये गुंतवायचं आहे का म्हणजे काय माहिती आहे का आरोग्यविमा किंवा असं आहे की ते तू आर्थिक सुरक्षा वगैरे याच्यासाठी तुझ्या उपयोगाला पडतं म्हणजेच काय की म्हणजे जो विमाधारक असतो त्याच्या निधनाच्या घटनेत त्याच्या कुटुंबाला ते काय देतं तर वित्तीय संरक्षण देतं म्हणजे पुढे जाऊन तुला काहीतरी झालं तर तुझ्याच फॅमिलीला त्याची त्याचा खूप उपयोग होईल म्हणजे काय तर या पॉलिसीमुळे आपल्या प्रियजनांचे भविष्य सुरक्षित करण्याचा विश्वास मिळतो आता तुला माहिती आहे का या पॉलिसीमध्ये पण ना खूप प्रकार आहेत म्हणजे जसं की त्यांचे टर्म्स आहेत त्याच्या त्याचे प्लॅन्स आहेत किंवा त्यांचा संपूर्ण जीवनविमा त्याचा प्लॅन आहे त्याच्यानंतर युनिट लिंक इन्श्युरन्स प्लॅन आहे म्हणजेच काय तर टर्म प्लॅनमध्ये काय येतं तर एक निश्चित कालावधीसाठी विमा कवर देतो या पॉलिसीतून कोणत्याही निधनाच्या घटनेत निश्चित रक्कम दिली जाते म्हणजे उद्या पुढे कधी काही झालं म्हणजे असं होऊ नये पण कधीतरी काहीतरी झालं तर तुला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर दुसरा ते म्हणजे मी तुला सांगितलं नाही का संपूर्ण जीवनविमा त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का म्हणजे तो जीवनभर कव्हर होतो आणि पॉलिसी पूर्ण झाल्यावर आता तू सपोज असशील तर त्याचा तुला पूर्ण फायदा मिळतो तिसरं काय आहे तर युनिट लिंक्ट इन्श्युरन्स प्लान्स याच्यामध्ये काय होतं की हा जो पॉलिसीमध्ये विमा कवरसह गुंतवणूकचा देखील तुला फायदा मिळतो म्हणजे असे असे बरेचसे फायदे आहेत म्हणजे जर तू काढलास ना आरोग्यविमा तर याचा तुला खूप फायदा होणार आहे म्हणजे तुला आर्थिक सुरक्षा मिळते म्हणजे काय तर त्या पॉलिसीच्या साह्याने कुटुंबाची आर्थिक स्थिरता टिकवली जाते म्हणजे कसं तुझी सेव्हिंग्ज चांगले राहतील म्हणजे पुढे तुला माहितीच आहे आता खर्च किती वा वाढत आहे म्हणजे काय आता बघितलंस ना हेल्थ इन्श्युरन्स वगैरे काढायला गेलीस म्हणजे हॉस्पिटलमध्ये जरी गेलीस तरी किती लाख लाखभराचं बिल होतं याच्यामुळे काय होतं भरपूर पैसे एकदाच निघून जातात पण जर तू इन्श्युरन्स प्लॅन काढला अशेल तर याचा तुला नक्कीच फायदा होऊ शकतो दुसरं म्हणजे काय तर कर लाभ म्हणजे काय तर जेव्हा आता तुला माहिती आहे का तर तो जीवनविमा प्रीमियनवर आयकर नियम ऐंशी सी अंतर्गत करलाभ मिळतो याचं तुला खूप फायदा होईल संपत्ती संरक्षण असं पण आहे म्हणजे काय तर कर्ज किंवा इतर आर्थिक बाबतीत जबाबदाऱ्या भागवण्यासाठी मदत करतो म्हणजे काय तर संपत्ती तुझी सुरक्षित राहते अतिरिक्त लाभ मिळतो तुला म्हणजे काय तर काही पॉलिसीमध्ये आकस्मिक अपघात गंभीर अपघात आजार किंवा अडचणीच्या वेळी विशेष लाभ दिले जातात याच्या थ्रू आता तुला जर असा प्रश्न पडला असेल की हे कसं निवडावं तर याच्यामध्ये काय आहे तर आपल्या आर्थिक गरजा आणि कुटुंबाची परिस्थिती विचारात घे याच्यानुसार तुला काय वाटतं त्यानुसार तू तुझा तुला कुठला निवडता आला पाहिजे तुला कुठला वाटतो आहे तुझ्यासाठी कोणता चांगला आहे याच्यानुसार तू त्याच्यामध्ये गुंतवणूक कर म्हणजे काय तर दोन तीन पॉलिसींची तुलना कर म्हणजे जसं की पॉलिसी बाजार असेल विविध विमा कंपन्यांच्या पॉलिसींची तुलना कर विमा कंपनींची विश्वासार्हता म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये तू जर गेलीस त्यांच्या वेबसाईटवरती वगैरे तर तिथे तुला दिसतील त्यांचे रेटिंग्स किती आहेत किंवा जे जे कोणी कोणी त्यांना रिव्ह्यू दिलेले आहेत तर ते वाचून तुला कळेल की कोणते हे चांगले आहेत कोणत्या पॉलिसी चांगलेल्या आहेत त्यांच्या कंपनीची रेटिंग काय आहे आणि ते ग्राहकांना सेवा कशी पुरवतात म्हणजे नियमित त्यां त्यांना सेवा पुरवतात का म्हणजेच काय तर जीवनविमा पॉलिसी हे दीर्घकालीन वित्तीय सुरक्षिततेची साधन आहे ज्यामुळे आपल्या प्रियजनांचे भविष्य सुरक्षित ठेवता येते हे तुला नक्कीच उपयोगाला पडणार आहे मग काय म्हणतेस मग तू पण गुंतवशील ना या जीवनविमा योजनेमध्ये तुला माहिती आहे का मी पण कधीपासून गुंतवत आहे म्हणजे मला तर याचा खूपच फायदा झालेला आहे पॉलिसी बाजार हे सुद्धा अजून एक आहे याच्यामध्ये तू गुंतवू शकतेस